हो टेक ट्रेकिंगच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त कचरा आता दिसायला लागलेला आहे कारण जातो तिथे खूप प्लॅस्टिकच्या बाटल्या वेगवेगळे खाल्लेले चिप्सची पाकीटं प्लॅस्टिक तसेच टाकून ठेवलेले असतात आणि ती खूप अस्वच्छता दिसते आणि खूप तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न होण्यापेक्षा अस्वच्छ पुन्हा होऊन येतो असं जाणवतं पण आम्ही ट्रेकिंगला जाताना आमची स्वतःची कॅरी बॅग घेऊन जातो तिथे आमचा आमचा कचरा टाकतो आणि तो पुन्हा घेऊन येतो ऑफकोर्स जिथे माणूस जाणार तिथे कचरा होणार पण तो कचरा तिथेच न टाकणं आपणासोबत परत घेऊन येणं हे खरं गरजेचं आहे अशा पद्धतीने आम्ही आम्ही आमची ट्रेक आमचं ट्रेकिंग करत असताना स्वच्छता आम्ही प्रत्येकजण पाळतोच पाळतो